सध्या सर्वांनी सगळ्याच डॉक्युमेंट्सच्या दृष्टीनी सगळ्या कागदपत्रांच्या दृष्टीनी महत्त्वाचा असणारा आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा असा आपलं डॉक्युमेंट आहे आपलं महत्त्वाचं लागणारं कागदपत्र आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ते घ्यायच्या आधी आपल्याला बरेचसे बायोमॅट्रिक हे करावे लागतात ज्यामध्ये की आपले हाताचे ठसे घेतो आपण किंवा फोटो घेतला जातो पण मग तो डेटा किती सुरक्षित आहे ह्याविषयी मला खरंच चिंता वाटते कारण सध्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकी आपण ऐकत असतो बँकेच्या बाबतीत अकाऊंट्सच्या बाबतीत असतील किंवा तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आधारसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये होणारे घोळ असतात तर ह्या सगळ्या याच्यामध्ये की हा आपण जो बायोमेट्रिक डेटा देतो आधार कार्ड बनवण्यासाठी तर त्याच्या गोपनीयतेबद्दल किंवा ते किती खरंच सुरक्षित ठेवलं जातं ह्या विषयी मला शंका वाटते विश्वासार्हता वाटत नाही तर मी त्याच ब बाबतीमध्ये ॲक्च्युली माहिती घेण्याचा प्रयत्न करते आहे की खरोखरच हे किती सुरक्षित आहे आपण जो काही डेटा ह्यांना देतो आहोत त तो खरंच किती सुरक्षित आहे तो किती वेगवेगळ्या प्रकारे हाताळळा जातो त्याच्यावरती प्रोसेसिंग कशाप्रकारे होतं तर हे मला वाटतं की फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे त्याच्यावरती कुठल्या न कुठल्या प्रत्येक पद्धतीनी त्याच्या सुरक्षिततेचा जी आहे ती तपासणी झाली पाहिजे कारण की ह्याची काय प्र प्रक्रिया असते ती सामान्य लोकांपर्यंतच देखील पोचवली गेली पाहिजे त्याच्याविषयी लोकांना माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीनी लोकसुद्धा बऱ्यापैकी आधार नंबर वाट्टेल त्या ठिकाणी आजकाल आधार कार्ड मागितलं जातं दिलं जातं तर हा इतका महत्त्वाचा कागदपत्र आहे हे आणि आपण अगदी साधेपणाने अगदी मोबाईल घ्यायचा आहे कुठेही कुठल्याही प्रक्रियेमध्ये आधार कार्ड आजकाल अगदी सहजपणे मागितलं जातं ते दिलं देखील जातं पण मग त्याच्या सुरक्षतेबाबत विश्वासार्हता किती आपण ठेवायची किंवा ते आपण ज्यांना कुणाला देतो आहे ते त्याचा गैरवापर करणार नाहीत ना ह्याची खात्री बाळगल्याशिवाय आपण ते कुणालाही देणं हे योग्य ठरणार नाही आणि मग खरोखरच मला त्याविषयी चिंता वाटते की अगदी लहान मुलांचेसुद्धा आधार कार्ड आपण घेत असतो ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंतचे वृद्ध व्यक्तीं मध्ये देखील तेच आहे की कुठल्याही प्रकारचं नवीन डॉक्युमेंट हवं असेल किंवा कुठेही आधार कार्ड हे अगदी ॲड्रेसप्रूफ म्हणून कुठल्याही ह्याच्यामध्ये चाललं जातं आपण कुठलाही प्रूफ हवं असेल की आधार आणि पॅन कार्ड ही दोन गोष्टी आपण अगदी सहजपणे देतो पण त्याच्यामध्ये बायोमेट्रिकचा मोठा डेटा आपला असतो ज्या ठिकाणी स्वाक्षरी चालत नाही अशा ठिकाणी हा बायोमेट्रिकचा डेटा वापरला जाऊ शकतो आणि म्हणून मला खरंच वाटतं की ह्या विषयी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे कधीही कुणालाही आधार कार्ड देण्याआधी आपण हा सल्ला जर का घेऊ शकलो आधी आणि मग आपण आपला डेटा किंवा आपली कागदपत्रं आपण कोणाशीसुद्धा शेअर करणार असू तर त्याआधी आपण आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे किंवा आजकाल आधार कार्डाच्या मागच्या बाजूला लिहून दिलं जातं की समजा आपण एखादं खातं उघडण्यासाठी म्हणून आधार कार्ड देत असू तर तिथे ज्या ठिकाणी आपण सही करतो त्या ठिकाणी खाली लिहिलेलं लिहावं की हे कागदपत्र मी ह्या ह्या खाते उघडण्याच्या प्रक्रियेसाठी म्हणून देत आहे किंवा शाळेच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी म्हणून आम्ही मुलांचं हे आधार कार्ड देत आहोत जेणेकरून की आपल्याला त्याची जी सुरक्षितता आहे ती बाळगता येऊ शकेल जे हा आणि बायोमेट्रिक डेटा जो आहे तर तो आपल्याला आजकाल ऑनलाईन पद्धतीनी आपण तो डेटा न शेअर करण्याचा एक ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये की आपण बायोमेट्रिक अनेबल करून ठेवतो डिसेबल करून ठेवतो ज्यात की आपल्याला तो डेटा लोकांपर्यंत पोचू नये ह्याची आपण काळजी घेऊ शकतो तो ऑनलाईन पोस्टाच्या खात्यांना किंवा आता लाडकी बहीणसारख्या योजनांमध्ये सुद्धा आपण आपला डिजिटल लॉकर वापरून बऱ्याचसा डेटा शेअर करतो पण त्या ठिकाणी आपण जर का बायोमेट्रिक डिसेबल केलं तर फक्त तुमचा आधार क्रमांक मिळतो बायोमेट्रिक डेटा हा तुमचा सुरक्षित राहिलेला असतो त्या ठिकाणी तर ह्या पद्धतीने जर का आपण आणखीनही काही वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होते तर त्याबाबतीत आपण तज्ज्ञांचा सल्ला जर का आपल्याला मिळू शकला तर ते फारच उपयोगाचं होऊ शकेल जेणेकरून की लोकांमध्ये फ्रॉड होणं फसवणूक होणं आणि लोकांचं नुकसान होणं हे आपल्याला थांबवता येऊ शकतं